मॅडम ॲडमिशन हवं होतं बीकॉम

पी के इंगळे कॉलेज मला फायनान्शिअल अकाउंट बिझनेस मॅनेजमेंट कंपनी लॉ

इकोनोमिक्स मराठी आणि इंग्लिश लैंग्वेज एस बी सी हो हो

सिक्सटी फायू नाही नाही कॅटेगिरीमध्येय ठीक आहे ना किती द्यावे लागेल ठीक आहे ना चालेल नाही तीस सालन मार्कशीट लिविंग कास्ट सर्टिफिकेट डोमेशियल नॉन क्रिमिनल हो हो हो हो ठीक आहे ना हो हो हो हो हो